हो मी साक्षी मॅम बोलत आहे तुम्ही कोण बोला बोला हो हो हो ॲक्च्युली प्रॉब्लेम हा आहे की या वर्षी ना सगळ्याच स्टुडंटना म्हणजे खूपच कमी मिळालेले आहे मॅथ आणि सायन्समध्ये तर तुम्ही तिच्याकडे व्यवस्थित तिचा अभ्यास घेत नाही का लक्ष देत नाही का तुम्ही तिच्याकडे लावलेले आहेत का मॅथ आणि सायन्सचे लावलेले आहेत का हो का मग ती हो कारण तिचं इथं जे आहे शाळातलं जे स्कूलमधलं बिहेवियर आहे म्हणजे ती कशी खेळण्याचा इथे तिचे लक्ष जास्त असते तर ती घरी पण अशी खेळण्यात जास्त वेळ हे करते का तिचा तुम्ही एक काम करा मग तुम्ही आता तिच्या खेळण्याचा इकडे थोडासा टायमींग वगैरे चेंज करा आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा ट्युशन लावायची असणार तिची मॅथ आणि सायन्सची तर आमच्याकडे आहे एक टिचर त्या म्हणजे खूप कमी हेच्यात चांगले क्लासेस आहेत त्यांचे आणि ते खूप चांगलं शिकवतात तर तुम्ही एकवेळा तिथं ट्राय करून पहा जर होत असेल तर हं हो हो आम्ही हो आम्ही नक्कीच लक्ष ठेवतो पण तुम्ही आता म्हणजे जेव्हा तुमचे मिस्टर वगैरे घरी असले की कसं सुट्टीच्या दिवशी वगैरे थोडंसं बसून व्यवस्थित तिचा अभ्यास वगैरे घ्यायला पाहिजे तुम्ही बरोबर आहे ना हां तर आम्ही तर करतोच आम्ही तर देऊच या वर्षी आम्ही आमच्या शाळेचा रिझल्ट चांगला आणणारच आहे पण तुम्हीपण थोडं लक्ष वगैरे देत जा

नाही नाही बाकी चांगली आहे ती म्हणजे स्पोर्ट वगैरेमधे चांगली आहे ती बाकीच्या सब्जेक्टमध्ये पण तिचं चांगलं आहे फक्त ती मॅथ आणि सायन्समधेच ती थोडीशी कन्फ्युज आहे तर तुम्ही एक कामच करा मी तुम्हाला ॲड्रेस देते त्या टीचरकडे जाऊन तिची ट्युशन तिथं लावूनच घ्या तुम्ही चालेल मग हां ठीक आहे मग ठीक आहे मग ओके